हां बोल की दीक्षा कशी आहे मीसुद्धा मजेत आहे काय सुरू आहे मग सध्या होय होय एम एस सी चालू आहे मग तुझा नंबर कडून घेतला एम एस सीनंतरनं बघूया ए नेट सेट द्यायचं असं चालू आहे घरी पण मला बघ ना खूप दिवसांनी आपण बोलतो आहे ना हां बाकी आपण भेटूयात की कधीतरी वेळ काढ की तिघी चौघीजणी आहेत बघ तुझ्या कॉन्टॅकमध्ये हां

माझ्या अमृता एक आहे आणि धनश्री पूजा वगैरे आहेत साईली वगैरे रेग्युलर नाही तेवढंच तेवढं ग्रुपवर गं काही जोक आला काय जॉबचं आलं कुठं तेवढंच की नाही सीनियर दोघंजणं होती पण ते पण पुढं पी एच डीला गेले त्यामुळं नाही एवढा कॉन्टॅक त्यांच्याशी हा ग्रुप काढ की तू वॉट्सॲपला आपल्या सगळ्यांचा नंबर पाठवते

कोणतं गं

खूपं झाले ते इंस्टाग्रामवर यूटूबवर जाऊया तिथे मग संध्याकाळी जाऊयात कारण संध्याकाळी छान वाटणार तिथे ते आगं मग जेवण काय काय आहे तिथे दोन्ही पण मिळते ना हां मग बरं आहे सोड व्हेज आहे खाणार आहेत त्यांच्यासाठी व्हेज आपल्याला तर नॉनव्हेज लागणार आपण नॉनव्हेज खायचं मग हां रविवारी या की तिचा वाढदिवस पण आहे आता उद्या चालेल ना

हो बाकी कोण नाही म्हणणार नाही सोड कारण परीक्षा पण तशा झालेल्या आहेत सगळ्यांच्या आणि नार आहेत दोन तास जरी काढले तरी आपण पोचतो आहे तिथे मग गप्पा वगैरे मारून मग दोन रात्री आठला जरी गेलो तरी पोचेन की गं हां नाही होय लहान मुलांसाठी खूपच छान आहे ना तिथं म्हणजे केलेली आहे हो अगं मी तिथं ना बघितलं होतं तिथं तात्या विंचू पण आहे म लहान मुलं कोण येणार असेल तुझ्यासोबत तर घेऊन ये मी पण येणार आहे माझ्या भाचीला घेऊन तिच्यासोबत घेऊन येऊया टाकूयात म्हणजे त्यांचं पण मनोरंजन होईल चालेल की मग अगं त्यांचं पत्ता कुठे सांगायचंच राहिलीस की

हां मग आधी आपण बुकिंग वगैरे करायचं असं काय ना गर्दी आहे असं ऐकलेलं होतं मी हां चालेल की मग आपण हां चालेल की तसंही चालतं आहे मग हां मग त ग्रुपवर मेसेज कर मग भेटूया आपण रविवारी चालेल हां चालेल हां चालेल की ठेवू मग मी काय करते माहीत आहे शनिवारी आपण बोलूयात आणि एक संध्याकाळी म्हणजे पूर्ण आपला फिक्स झाला की चालेल हा ठेवते बघ बाय बाय